परस बागेला कुंपण करण्यासाठी आम्ही तारेचा उपयोग करतो तार आणि अँगल आता ते सिमेंटचा ह्याच्यामध्ये खड्डा खोदून रोवून ते त्याचं कुंपण तयार करतो आणि ह्या वस्तू आपल्याला घरात नसतात तो विकतच आणावे लागतात